आमच्याकडील काही भाग असा आहे की जिथे आजही लोकं जी आहेत ती अंधश्रद्धा वरती खूप जास्त प्रमाणामध्ये विश्वास ठेवतात डोळे झाकून त्या गोष्टींवरती विश्वास ठेवतात काही ढोंगी बाबा आहेत त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात घरामध्ये काही भांडे भांडणं झाली तंटा झाला किंवा कुणाला काही करायचं असेल चांगलं बनायचं असेल तर ते त्यासाठी देवपूजा करतात जसं त्यांना जे सांगितलं जाते लोकांकडनं तसं ते वागतात तसं करतात बळीसुद्धा देतात नरबळीसुद्धा देतात ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते अंधश्रद्धे चा वापर करतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येते पण मला असं वाटते की आताचं युग हे विज्ञानाचं युग आहे तर आता ह्या अंधश्रद्धेचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला पाहिजे लोकांनी यावरती डोळे झाकून विश्वास न करता डोळे खोलून डोळे उघडे करून काय सत्य आहे काय असत्य आहे ह्या सगळ्या गोष्टी पडताळून बघायला पाहिजे पण हे खूप कमी प्रमाणामध्ये होताना आपल्याला दिसते लोकं जास्तीत जास्त कोणत्याही गोष्टी न बघता जे त्यांना सांगितलं जाते त्यावरती ते डोळे बंद करून विश्वास ठेवतात